हां बोला हो हो हो तेच दुकान आहे हो काय पाहिजे आपल्याला हां हो सगळं सगळं ॲव्हेलेबल आहे आमच्याकडे तुम्हाला काय पाहिजे

हो सर हो आहे सगळं आहे तुम्हाला काय पाहिजे सांगा आणि तुम्ही कुठं कुठे राहता म्हणजे आणि घरपोच सेवा पण देऊ शकतो हो तुमच्या किराणाची तुम्ही आम्हाला यादी टाकू शकता आणि आम्ही तुम्हाला मग घरपोच सेवा देऊ शकतो हो हो देऊ शकतो ना देऊ शकतो ना आम्ही फक्त वेळेत पैसे द्या म्हणजे झालं क कारण तुमचा फोन नंबर आमच्याकडे आहे त्याच्यामुळं आम्हाला काय आमचे पैसे हरवायची भीती नाही आम्ही फोनवर तुमच्या घरी पण संपर्क करू शकतो सगळ्या वस्तू आहे तुम्हाला काय पाहिजे सांगा अगदी म्हणजे मीठ मोहरी जिऱ्यापासून जवळपास बिस्किटचे पुडे आहे दही आहे चक्का आहे पनीर आहे आम्ही आता सध्या सगळं ठेवत आहोत हो हो दूध आहे खवा आहे

ताजे काय पाहिजे तुम्हाला तयार हो हो हो ताजा ताजा आमच्याकडे दररोजच्या दररोज खवा असतो आणि दररोजच्या दररोज आम्ही ताजा करतो आणि दररोज गिऱ्हाईकापर्यंत पोचवतो म्हणूनच आमच्या दुकानाची एक हे आहे आमचं की बाबा ह्या दुकानातनं सगळं चांगलं मिळतं आमच्या खूप गिऱ्हाईक आहे आमच्याकडे आमच्याकडे आम्ही दररोजच्या दररोज ताजा देतो आमच्याकडे शिळं काहीच नाही आहे हां दही दूधसुद्धा आमच्याकडे दररोजच येतं हो हो भाजीपाला आहे कोथिंबीर आहे पालेभाज्या आहेत

हो घरपोच देऊ शकतो ना तुमचा नंबर टाका त्याचे चार्जेस काही नाही फक्त रिक्षेवाला मागेल तेवढे द्यावं लागतील तुम्हाला रिक्षेवाला काय पाच पन्नास रुपये घेतो हां कशामध्ये हो त्यात कन्सेशन मिळू शकतं ना आता सध्या डीमार्टमध्ये कसं एकावर एक फ्री वस्तू आहे ना तसं आम्ही वस्तूवर कन्सेशन देऊ शकतो ना आहे आमच्याकडे तशी हे हो